छंद म्हणून मला धावण्याची सुरवात ही लहानपणीपासूनच होती पहिली ते दहावीपर्यंत मी वर्गामध्ये सर्वात पहिला यायचो पूर्ण शाळेमध्ये पहिला यायचो तर मला शिक्षक लोकांनी पण खूप धावण्याच्या प स्पर्धेमध्ये प्रोत्साहन दिलं ते वेगवेगळ्या शाळेमध्ये मला नेत होते मला माझ्या इकडचे एक शाळा होती गुरु नानक शाळा होती तिथे मला नेलं होतं स्पर्धेसाठी तिक तिकडं पण मी चांगलंच बक्षीसं पारितोषिकं जिंकलो होतो तिथे पण पहिल्या क्रमांकवर आलो होतो त्यानंतर मग मला खूप ठिकाणी नेलं होतं पा पाचशे मीटरचे धावा पळवायला नेलं होतं चारशे मीटर नेलं होतं त्यानंतर सुरवातीला शंभर मीटर मी पळालो होतो मग दोनशे मीटर मी पळालो होतो म्हणजे असे करत करत मला खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे धावण्याच्या स्पर्धा जिथे पण होत्या ते मला शिक्षक शिक्षक किंवा माझे मित्र वगैरे कोणीही मला कळवण्याचं कळवण्याचं प पहिले हजर होत होते आणि कळवल्या कळवल्या मी का मी त्या धावण्याच्या शर्यतीमध्ये जात होतो हळूहळू मला त्याचा छंद लागला मला सर्व प्रोत्साहन करत करत गेले त्या गोष्टीमध्ये धावण्याच्या परदे स्पर्धे विषयी आणि मग म्हणून तेव्हापासूनच त्याच त्याच वेळेपासून मी धावण्याच्या स्पर्धेला स् सुरवात केली आणि तिथूनच मी सर्व पारितोषिक बक्षीस वगैरे जिंकत आलेलो आहे